कोणताही स्वयंपाक सुरू करण्याआधी जे त्यात सामग्री लागते जसं की सगळ्यात जास्त म्हणजे जे मी भाज्या बनवते त्यात सर्वांत जास्त जे मी सामग्री वापरते ते आहे लसूण कांदा आणि अद्रक त्यानंतर मग टमाटर आणि संबार तर हे ज्या वस्तू आहेत तर हे आधीपासनच मी त्यांना बारीक चिरून ठेवते कापून ठेवते कारण की मग खूप जास्त हडबडीचं काम होते न जर एका सोबतच केलं कधी कडे मंजे जास्तच गरम झालं तर वग असं नाही होऊ यामुळे जे जिवाचा धोका वाढतो तर त्यामुळे मी आधीपासनंच हे जे गोष्टी आहेत जे टाकायच्या असतात तर ते सगळं कापून ठेवते आणि त्यानंतर एका नंतर एक आधी मोहरी वगैरे टाकून तर मग चांगल्याप पणे करून घेते आणि जर मसाल्याबद्दल म्हटलं तर मग तर तसं तर चिकनच्या भाजीमध्येच मसाला जो असतो तो आधीपासनं तयार करून ठेवा लागते नाहीतर बाकीच्या ह्याच्यामध्ये जो आपला साधा पावडरवाला मसाला टाका लागते पण जी चिकनची भाजी आहे त्यामध्ये दुसरा वेगळा बनवा लागत असते तर तो ही मी आधी बनवून ठेवत असते